हो एकदा माझं कॉलेजमधलं प्रॅक्टिकल सुटायला वेळ झाली होती त्यामुळे मला थोडं घरी घरी जायला कॉलेजमध्येच सहा वाजले होते आणि सहा वाजल्यानंतरच्या सांगली ते आटपाडी या बसच उपलब्ध नव्हत्या आणि न दोन तीन तासानंतर एक बस होती त्यावेळी सहा नंतर त्यामुळे स संध्याकाळची वेळ होती घरी जायला खूप उशीर झाला होता त्यात बस पण लवकर येत नव्हती आणि नंतर एक बस आली तर तेव्हा खूप त्यामध्ये गर्दी होती फुल्ल बस भरलेली होती त्यामुळे मला खूप असुरक्षितता वाटत होती